भारत हा देश विविध परंपरेने नटलेला आहे भारत देशात भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम आणि अलग तऱ्हेचे लोक असतात सा पण हिंदू धर्म बौद्ध धर्म आणि अशा भरपूर धर्माचे लोक भारत देशात एकत्रित राहतात आणि मोठ्या उत्साहाने आपले सण साजरे करतात भारत देशात दिवाळी हा मोठा सण असतो आणि दिवाळी हे सर्व धर्माचे लोक साजरे करत असतात आणि सर्व जयंती वगैरे साजरी करत असतात डॉक्टर आंबेडकरची जयंती भारतभर साजरी होते आणि असले प्रकारचे सण कोणत्याही देशात साजरे करत नाही दिवाळी हा सण दुसऱ्या कोणत्याही देशात साजरा करत नाही आणि भारत देशात वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे लोकं असतात तर ते अनेक वेगवेगळ्या देवांना मानतात तरीही ते एक एकसारखे राहतात आणि वेगवेगळ्या भाषेत बोलत असतात जरी वेगवेगळे असले तरीही ते एकत्रितपणे राहतात आणि एकमेकांना समजून घेतात अदर देशात हे सगळं होत नाही आणि भारत देश हा असा देश आहे की विकसन स विकसनशील जरी असला तरी पण समृद्धीने आणि विविधतेने हा देश आहे या देशामध्ये भरपूर प्रकारचे लोक तुम्हाला अलगअलग भाषेबद्दलही बोलल्या जाते आणि कोणाची हिंदी कोणाची मराठी कोणाची इंग्लिश अशी भाषा या देशात बोलले बोलली जाते आणि एकसारखे लोक दिसत नाही कोणते कोणत्या व वर्ण जातीचे असतात आणि या जातीबद्दल कोणीही वाईट मानून घेत नाही आपापले जे आपापले जे सांस्कृतिक आणि आपापले जे सण आहेत ते चांगल्या प्रकारे साजरे करतात आणि एकत्रित प्रमाणे साजरे करतात आणि या देशामध्ये अनेक प्रकारचे सण साजरे केले जाते जसे गांधी जयंती डॉक्टर्स आंबेडकरची जयंती आणि अजून टिळक आगरकर अशा प्रकारचे यांच्या जयंंत्या साजरे केले जातात छत्रपती शिवाजी महाराज यांचीसुद्धा जयंती भारत देशात साजरी केल्या जातात आणि सण पण दसरा दसरा हा पण सण साजरा केला जातो अदर देशात हे सगळे सण साजरे केले जात नाही